त्याच्यापासनं रास रोगांपासून बचाव करायचा असं म्हटलं की स्वच्छता बाळगणे नीटनेटके राहणे गन गंदगी पसरून म्हणजे साठवून न ठेवणे ह्याची साफसफाई करणे त्याच्यानंतर नियमित व्यायाम करणे काही आपल्या इथे गार्डनमध्ये जे व्यायाम करण्याचे साहित्य लागलं आहे त्याच्यावर एक्सर्साइज करणे व्यायाम करणे अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्यापासून आपण तंदुरूस्त पण राहू आणि बाकी रोगांपासनं आपला त्या बचाव पण होऊन जाईल